नमस्कार मी ईश्वरी फार चांगला प्रश्न आहे हा की स्क्रीनवर जास्त वेळ जात असल्याने मुले हल्ली खेळ खेळत नाहीत असे तुम्हाला वाटते का मुलांनी जास्त खेळावे यासाठी काय केले पाहिजे तर अगदीच अगदीच स्क्रीनवर अगदीच जास्त वेळ चालला आहे आजकाल फक्त मुलांचाच नाही सगळ्यांचाच आणि त्यामुळे मुलांचं घरात बसणं फार वाढलं आहे आणि बाहेर जाऊन खेळणं निसर्गात वावरणं ह्या गोष्टी फार कमी झालेल्या आहेत आणि जास्त करून कोरोनानंतर हा तर हा विषय फार प्रामुख्याने आपल्याला दिसतो तरं मुलांनी जास्त खेळावे यासाठी काय केले पाहिजे तर सर्वात प्रथम या गोष्टीत आईवडलांचा एक फार मोठा आणि मोलाचा वाटा आहे तो म्हणजे की मुलांना पहिल्यांदा दुष्यपरिन दुष्परिणाम दाखवले पाहिजेत की जास्त स्क्रीन वापरण्याने काय होतं आता आपण फक्त सांगतो की बाबा डोळे खराब होतील तुझं डोकं दुखेल या सगळ्या गोष्टी पण जेव्हा तुम्ही एखाद्या उदाहरणासह त्यांना पटवून द्याल की बाबा असं केलं तर असं होईल किंवा आणि जर हे जमत नसेल तर मग निसर्गाची आवड खेळण्याची बागडण्याची आवड तुम्ही निर्माण केली पाहिजे तुम्ही त्यांना गडकिल्ल्यांवर ट्रेकिंगला घेऊन जाऊ शकता रविवारी जेव्हा दोन्ही पालकांना सुट्टी असेल किंवा वेळ असेल तेव्हा निसर्गात घेऊन जायचं त्यांना आणि ते इन्वॉल्व होत नसेल तर तुम्ही स्वतः त्यांना घेऊन खेळलं पाहिजे असं मला वाटतं कारण बहुतांशवेळी जे पालक करतात ते त्याचंच अनुकरण मुलं करत असतात आणि नक्कीच म्हणजे त्यांना जेव्हा खेळण्याची आवड निर्माण होईल त्यांना वेगवेगळे खेळ त्यांच्या लक्षात येतील तेव्हा आपसुकच त्यांची आवड वाढत जाईल कारण एकेकाळी जेव्हा मोबाईल नव्हता तेव्हा मुलं बाहेरच असायची बाहेरच खेळायची आता मोबाईल आलं आहे म्हणून ते चित्र बदललं आहे पण मग त्याला आपण कोणत्या पद्धतीने टॅकल करू शकतो आणि मोबाईल स्क्रीन कशी कमी करू शकतो याचे वेगवेग विविध आपल्याकडे उपाय आहेत नक्कीच पण आजकाल पालक पण थोडे आळशी झाले आहेत म्हणजे एक दोन वर्षाचे मुलं रडायला लागले किंवा खात नसतील तर सरळ त्यांना यूट्यूब लावून देतात आणि बस बघत आणि मग ते बघत बघत ते खातात म्हणजे वयाच्या पहिल्या दुसऱ्या वर्षीपासूनच मुलांना मोबाईलचं इतकं वेड लावून ठेवलंय पालकांनी स्वतः तर मग पुढे जाऊन तर आपण त्यांच्या आपण त्यांच्याकडून एक्सपेक्टच नाही करू शकत की ते बाहेर जाऊन खेळतील त्यामुळे पहिलं काम हे पालकांनी करायचे की त्यांना निसर्गाची आवड खेळण्याची आवड कशी लागेल त्यांना वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये तुम्ही टाकू शकता त्यांना काही तरी तुम्ही हे खेळा बाबा तुम्ही हे खेळा आठवड्याभर हा गेम खेळा मग शेवटी आम्ही तुम्हाला काहीतरी बक्षीस देऊ आपण पिकनिकला जाऊ असं काही तरी त्यांना एक्साईट करतील त्यांना अजून उभारी मिळेल अशा गोष्टी जर आपण करायला चालू केल्या तर त्याच्यामधून ते तो एम गाठण्यासाठी ते मिळवण्यासाठी की मला रविवारी काही तरी बक्षीस मिळणार आहे मी जर आठवड्याभर हे केलं तर तर आपण तसा एक विचार करू शकतो धन्यवाद